स्वयंकघरामध्ये अनेक प्रकारची भांडी आपणाला पहायला मिळतात त्यामध्ये तवा आहे पोळपाट आहे पातेलं आहे फुलपात्र आहे ग्ला प पेला आहे तांब्या आहे परात आहे वाटी आहे चमचे आहेत अशा अनेक प्रकारची भांडी आहेत तसेच इंधन म्हणून वापरासाठी गॅस आहे शेगडी आहे या अशा अनेक प्रकारची भांडी आहेत तसेच किसणी आहे खलबत्ता आहे तसेच आणखी म्हटलं तर रवी आहे दुधाचं भांडं आहे तसेच अशा अनेक प्रकारची भांडी स्वयंपाकघरात आढळून येतात